हॅलो ब्ल्यू कार कार डिलिंग सर्विस चालेल ना हां हां मला नवीन कार घ्यायची होती तर तुमच्याकडे काय कुठचे कुठचे मॉडल्स आहे आणि काय आहे त्याची माहिती थोडी मिळेल का अच्छा ओके अच्छा नाही मला फॅमिलीसाठी आणि कुठेतरी बाहेर असं कधी जाता येईल आम्ही पाच लोक आहोत तर त्याच्यानुसार आम्हाला गाडी एखादी चांगली सजेस्ट करा

हो मायलेज आणि कम्फर्ट तर मेन आहे

हां ओके अच्छा नाही त्याच्यातलं मला जास्त काही नॉलेज नाही आहे पण तुमच्यानुसार कुठची सूट होईल किंवा कुठची चांगली आहे हां अच्छा हां हां ओके हो बरोबर हां हां अच्छा पेट्रोलसाठीचं चालेल हो डेली आहे बरोबर

अरे वा हां पण त्याचा प्राईसमध्ये काय आहे किती फरक पडतो ह्या प्रत्येकाच्या अच्छा आणि आपली जर जुनी गाडी असेल तर त्याचं असे किती जाता येईल जाऊ शकतात सेकंड हॅन्ड म्हणजे तुम्ही घेता का आणि तशा आमची आल्टो आहे हां अल्टो गाडी हो

नाही नाही सी एन जीची गाडी आहे

ओके ठीक आहे आणि तुमच्याकडे जर आलो तर आम्हाला गाडीमधून राईड मिळू हे करता येईल का चेक करता येईल

हां हो हो ओके चालेल चालेल नक्की आपण भेटूया मग नक्की ओके सर